खरं तर संगीतामध्ये माझा प्रथम छंद हा बासरीवादन आहे पण त्याच्यासोबतच मी गायन पण करते मी गेली सात वर्ष गायनामध्ये सराव करतेच आहे मी माझ्या क्लासच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते जेव्हा मी प्रथम क्लास चालू केला त्यावेळेस मी सुरवातीला मी बासरीवादन शिकले पण माझ्या गुरुंकडून मला बासरीवादनासोबतच गायनाचेही धडे मिळाले म्हणजे त्याच्या सराव त्यांनी करून घेतला की जसं आपण गायनाचे जे र गायनामध्ये जे राग येतात ते जर तुम्ही उत्तम प्रकारे गायनातून जर शिकलात तर ते बासरीवर पण छान त्याचे स्वर उमटतील असं सरांचं मत होतं त्यांच्या अणुभावर अनुभवानुसार मी गायन शिकले पहिल्यांदा ज्यावेळेला मला गायन शिकल्यानंतर जवळजवळ मी दोन वर्ष गायनामध्ये होतेच रियाज करत होते आणि राग शिकत होते त्याच्यानंतर मला सरांनी एक मला संधी दिली गाणं म्हणण्याची माझं स्वतःचं वैयक्तिक गाणं होतं ते सुरुवातीला थोडंसं आत्मविश्वास कमी वाटत होता जरा असा आत्मविश्वास दृढ करण्याची गरज आहे असं मला वाटत होतं पण माझ्या गुरुंकडून मला तो आत्मविश्वासही मिळाला आणि माझं पहिलंच गाणं खूप छान झालं आमच्या क्लासेसचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होतात त्या कार्यक्रमांमध्ये गुढीपाडव्याला एक कार्यक्रम आमचा आयोजित केला जातो तो पहाटे पहाटे पहाटे चालू होतो पहाटे पाच वाजता मंगलम सुप्रभातन म्हणून हा कार्यक्रम आहे माझं जो इंडियन म्युझिक अकॅडमीमध्ये मी जे जिथं मी गायन आणि वादन शिकत होते तिथं आम्ही मंगलम सुप्रभातम हा कार्यक्रम चालू केला चा म्हणजे होतो दरवर्षी तो गुढीपाडव्याला चैत्र महिन्यात तर त्या त्या कार्यक्रमामध्ये मला सरांनी पहिली संधी दिली गाणं म्हणण्याची आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की माझं गाणं हे गणपतीला म्हणजे जी बुद्धीची देवता आहे जिचं प्रत्येक पूजेत आपण प्रथम स्थान असतं जिच्या पूजेशिवाय ज्या देवतेच्या पूजेशिवाय कुठलीही कुठल्याही शुभकार्य सुरुवात होत नाही त्याच देवतेचं मला गाणं दिलं होतं आणि माझं पहिलं पहिलाच कार्यक्रम माझा होता आणि माझं गाणंही पहिलंच घेतलं होतं कारण गणपतीचं गाणं असल्यामुळे सुरवात तुमच्याच गाण्यानं होऊद्या अशी सरांची इच्छा होती आणि माझ्यावर इतकं दडपण आलं होतं त्या कार्यक्रमामध्ये आणि ते गाणं असं होतं उठा उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख रिद्धी सिद्धीचा नायक सुखदायक भक्ताांसी उठा उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख आणि ते गाणं इतकं सुंदर झालं आणि प्रेक्षकांकडून मला इतकी छान दाद मिळाली म माझ्यामध्ये माझ्या गुरुंनी जो आत्मविश्वास निर्माण केला त्याविषयी तर प्रश्नच नाही आहे माझ्या गुरुंकडून मला खूप मोठं मार्गदर्शन मिळत होतं आणि अजूनही मिळतं आहे आणि तो क्षण इतका माझ्यासाठी सुखदायक होता आणि अविस्मरणीय होता माझ्या जीवनातील हा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता आणि मी हा अनुभव कधीही माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या जीवनात इतका सुखद अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही आणि हा अनुभव मला माझ्या गुरुंमुळेच मिळाला होता